तारांंगणाला मी एकदा भेट दिली होती इथल्या जवळच्याच रत्नागिरीतल्या एका तारांंगणाला मी भेट दिली होती आणि त्याच्याआधी मी खूप लहान असताना मुंबईत एका तारांंगणाला भेट दिली होती तर तारांगणात बसल्यानंतरचा तो जो अनुभव असतो तो अगदी मस्त असतो असं मी म्हणेन एकदम भारी वाटतं आतमध्ये बसल्यावर कारण आपण खरंच अंतराळात आहोत की काय किंवा आपण जे आकाश बघतो आहे त्याच्यात आपल्याला सगळे तारे दिसतायत बघूनच खूप छान वाटतं कारण जर आपण असंच घराच्या बाहेर पडून गच्चीवर जाऊन किंवा रस्त्यावरून उभं राहून आपण जर बघायचा प्रयत्न केला तारे दिसताय का त आपल्याला ते दिसत नाहीत कारण आपल्याकडे लाईटचं पल्युशन झालेलं असतं आपल्याकडे प्रदूषण असतं त्याच्यामुळे आपल्याला सगळे तारे दिसत नाहीत पण तिथं आपण खरंच सगळे तारे बघू शकतो आणि त्या तारांगणामध्ये ते जेव्हा त तारे दाखवत होते तेव्हा तिथे काही लोक होती जी त्यातल्या अभ्यासक आहे तज्ञ आहेत अशी लोक त्या ताऱ्यांबद्दल किंवा कसे तारे बघायचे याबद्दल तिथे ज्ञान सुद्धा देत होते ते बघून खूप छान वाटत होतं ऐकून काहीतरी नवीन शिकायला मिळत होतं त्यामुळं तो एक अनुभव खूप चांगला होता असं मी म्हणेन तेव्हा त्यांनी आम्हाला आकाशात सगळ्यात सोपं ओळखल्या ओळखता येणारं नक्षत्र होतं मृग नक्षत्र ते त्यांनी खरं खरं बाहेर उघड्या डोळ्यांनी कसं बघायचं हे सुद्धा आम्हाला दाखवलं आणि तारांगणात सगळ्या ज्या आपल्या बारा राशी असतात त्या आपल्याला दिसतात तर त्या कशा दिसतात ते त्यांच्या आकार कसे असतात ताऱ्यांना एकमेकांना जोडून त्यांचे काही आकार बनतात तर त्याच्यावरून आपण त्या राशी कशा झाल्यात तर ते सुद्धा दाखवलं आणि ग्रह जे असतात ते ग्रह सुद्धा बघायला आपल्याला तिथे टेलिस्कोपची सोय असते तर त्या टेलिस्कोपमधून आपण ते ग्रह सुद्धा बघू शकतो आणि ताऱ्यांना दिलेली वेगळी वेगळी नावं किंवा वेगळ्या वेगळ्या संस्कृतीमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत प्रत्येक राशीबद्दलच्या ताराबद्दलच्या तर त्याही तिथं तारांगणामध्ये सांगितल्या जातात आणि ते बघून छान वाटत असतं आणि एकदम वेगळाच अनुभव असतो एकदम जगापासून लांब गेल्यासारखं वाटतं त तारांगणात बसल्यावरती आणि तिथे एकदम कम्फर्ट असतो त्या जागेमध्ये आणि तिथं बसणं एकदम स् सुसह्य वाटत असतं आणि ते तारे बघताना सुद्धा खूप छान वाटत असतं